हॅलो हो हो मॅडम नमस्ते मी बोलते आहे उपासना रोहितची आई हो मॅडम ओळखलं ओळखलं बोला ना हां हां हो अच्छा हां मला हो सांगत होता रोहित की आपल्या शाळेमध्ये मीटिंग होणार आहे म्हणत होता अच्छा अच्छा सोमवारची मीटिंग आहे ना ठीक आहे ओके मॅडम चालेल चालेल मी येते नक्की येते मॉर्निंगला दहा वाजता मंडेला मॅडम मग रोहितला आता किती मिळालेले आहेत कुठली ग्रेड मिळालेली आहे काही माहिती पडू शकेल का

अच्छा अच्छा हां अच्छा

ओके मॅडम चालेल चालेल मी येते आणि मॅडम काही डॉकुमेंट वगैरे काही आणायची आहे का अच्छा आणि मुलांना पण सोबत आणायचं आहे ना ठीक आहे मॅडम मी मुला मी रोहितला पण सोबत घेऊन येते आणि रोहितचे बाबा पण त्यादिवशी येतात का तर मी पाहते माझं तर कन्फम आहे मी रोहितच्या बाबांशी पण बोलून घेते त्यांना पण सांगते मी आपल्या शाळेमध्ये यायला हां हो हो मॅडम चालेल थँक्यू तुम्ही मला इन्फॉम केलं त्यासाठी

हो हो मॅडम चालेल चालेल मी येते नक्की येते शाळेमध्ये आपल्या हां ठीक आहे थँक्यू मॅडम